हो खरंच हो आरोग्यसेवा क्षेत्रामधल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत आम्ही खरंच जागरूक आहोत पण अजून तरी आम्ही असल्या गोष्ट असल्या कोणत्या गोष्टीला बळी नाही पडलेलो आम्ही जागरूक आहोत ॲक्टिव आहोत डॉक्टर जे सांगता आम्ही त्याची तपासणी दोनदा तीनदा करून मग त्यावर आम्ही निर्णय घेतो आहे जसे की गरोदरपणामध्ये जर एखाद्याला मुलगा नाही लागत मुल मुलगी नसेल लागत तर तो त्या मुलीला मा पोटामध्येच मारून टाकतो आणि जे मारतात ते डॉक्टरच असतात खरंच असं वाटतं की हा भ्रष्टाचार लवकरात लवकर थांबला पाहिजे मुलीला ह्या जगामध्ये जन्म दिला पाहिजे त्यांच्या आईने